हवामान मध्ये ता पाऊस उन्हाळा आणि हिवाळा हे तर तीन ऋतू आ आहेच या तीनही ऋतूमध्ये हवामान अतिशय वेगवेगळे आहेत उन्हाळ्यामध्ये तापमान बेचाळीस ते पंचेचाळीस असं अंश सेल्सिअस जातो मला माझ्या लहानपणचा जो उन्हाळा आठवतो तो अतिशय कमी होता त्यावेळेला तर बापरे कूलर वगैरे असे काही प्रकार नव्हते आम्ही लावू शकत होतो बाहेर अंगणामध्ये आम्ही झोपू शकतो पण आता जो जे तापमान वाढलेलं आहे या तापमानामध्ये कूलर शिवाय ए सी शिवाय आपण र राहू शकत नाही हा एक उन्हाळ्यामधला भरपूर उन्हाळ्याचा हे आहे आणि याला कारण म्हणजे काय की अपार वृक्षतोड झाल्यामुळे आणि पाऊस सिमेंटचे रोड झाल्यामुळे पाणी ते थांबत नाही आणि त्यामुळे हा तापमान वाढतो नंतर पाऊस पाऊस हासुद्धा कधी खूप असतो कधी खूप कमी असतो तर पण त्याच्यामुळे कडे जे याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये आमच्या नाल्याला वगैरे भरपूर पाऊस झाल्यामुळे पूर येतो पण काही वेळेला तर पाऊस अजिबात येत नाही दुष्काळ पडतो दुष्काळ पडतो की तिथे पावसासाठी शेवटी देवाला साकडं घालावं लागतं आणखीन धुंडी धुंडी पाणी दे अशी एक प्रकारची ती यात्रासुद्धा अशी काढावी लागते नंतर तिसरा जो ऋतू आहे तो म्हणजे हिवाळा हिवाळा हा ऋतू तर अतिशय चांगला आहेच पण ते हिवाळ्यामध्ये जी जी थंडी असते ती थंडी जी आहे ती बोचरी थंडी असते त्या थंडीमुळे सगळ्या ब ब सगळ्या थंडीमुळे सगळ्या श श शरीरावर सगळा परिणाम होतो आणखीन शरीर शरीरावर परिणाम होतो आणि सगळी जी स्किन आहे जी आपली त्वचा आहे ती त्वचा सगळी उलते आणखीन झालं आता हे होतं हे होतं एकशे चारमध्ये